घरातील बागकाम घरातील बागकाम म्हणजे आपल्याला ते सगळं रोपं वगैरे लावायला खर्चिकच असतं ते ते बांधकाम बांधकाम करणं त्याच्यामुळं फ फळं पण लावायचे असेल तर आंबा किंवा चिकू पेरू वगैरे असे फळं आहेत फुलं म्हणलं तर मोगरा पारिजातक गोकर्ण वगैरे असे मोगऱ्यांचे पण देखभाल क मी करत असते लावत असते त्यासाठी आपल्याला उपकरणं आणावे लागतात खुरपं झारी कुदळ फावडे खुरपं कशासाठी की आगाऊचे जे काही गर गवत येते ते काढून टाकण्यासाठी पाणी द्यायला झारी लागते कुदळ म्हणजे खड्डे करायला फावडे म्हणजे माती काढायला आणि त्यासाठी मग रोपं चांगलं येण्यासाठी खते आणावी लागतात आणि कीटकनाशक रोग निवारण्यासाठी सुद्धा किंवा रोग वाढू नये म्हणून त्यासाठीसुद्धा आपल्याला कीटकनाशक रो खतं आणावं लागतात त्यासाठी कुंपण घालावं लागतं कारण का जनावर येऊ नये छोटी मुलांनी त्रास देऊ नये किंवा अशा तारा घालावे लागतात भिंती बांधाव्या लागतात पा पाणी देण्यासाठी सुुद्धा ठिबक सिंचन आपल्याला पाईप ठेवावंच लागतं त्याच्यामुळे हे बरंच खर्चिक आहे आणि घरातील आंबा हा फार महत्त्वाचा आहे आंबा म्हणजे कसं आपण प्रत्येक सणाला आंब्याची फा पाने हे तोरण म्हणून त्याचा उपयोग करत असतो पारिजातकाचा उपयोग म्हणजे काय आपण कृष्णाला खूप आवडतात म्हणून आपण पारिजातकाची फुलं कृष्णाला वाहतो गोकर्णसुद्धा महादेवाला खूपच प्रिय असतात दुर्वा आपण लावतो गणपतीला आवडत असते म्हणून दुर्वा पण लावते आणि अजून असे बरेच मोगरा वगैरे सुगंधी पुष्पसुद्धा मी लावते कारण त्यामध्ये सुद्धा आपल्याला आध्यात्मिकसुद्धा सुख भेटतं आपण आध्यात्मिकामध्ये